मराठी ही आपली मातृभाषा आहे मराठी ही महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी बोलली जाते तसेच मराठी भाषा नवव्या शतकापासून प्रचलित आहे मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेतून झाला असे बहुतांशी मानले जाते पैठण येथील सातवाहन साम्राज्यात महाराष्ट्री भाषेच्या प्रशासनात वापर सर्वप्रथम मराठीचा केला जातो तसेच मराठी भाषा आधी शुद्धपणे बोलली जात होती त्यामध्ये कोणत्याही इतर भाषेचा समावेश नव्हता आणि संस्कृत भाषेमुळे मराठी भाषा उगम मराठी भाषेचा उगम झालेला आहे तसेच आताच्या काळात मराठी भाषेमध्ये अनेक इंग्रि इंग्रजी शब्द आणि फार्सी शब्द आणि वेगवेगळ्या शब्दांचा समावेश झालेला आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठी भाषा वेगवेगळ्या चालीने बोलली जाते जसे मराठवाड्यात मराठवाडी भाषा बोलली जाते खानदेशमध्ये खानदेशी आणि वऱ्हाडी भाषा बोलली जाते आणि